ग्रामीण लोकांना कायदेविषयक सेवांच्या बाबतीत पहिली अडचण येते ती म्हणजे कायदेविषयक सेवांच्या बाबत असणारे अज्ञान त्यांच्यामदे जनजागृती नसते ग्रामीण भागामध्ये मुख्यत्वे करून कायदेविषयक सेवांमध्ये जनजागृती होणे आणि कायदेविषयक सेवा कोणकोणत्या आहेत आपल्याला कोणत्याकोणत्या सेवा उपलब्ध होतात याची प्राथमिक माहिती ग्रामीण भागातील लोकांना मिळणं मिळणं गरजेचं आहे कारण ग्रामीण भागातील लोकं ही गरीब असतात गरजू असतात अशिक्षित असतात आणि त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सर्वसाधारण जी काही सेवांबाबतचा जो अज्ञान आहे तेच सर्वात मोठं कारण आहे आता पोलीस यंत्रणेचा जर विचार केला तर पोलीस यंत्रणा देखील ग्रामीण भागामध्ये तितकीशी प्रभावीपणे काम करते असं माझ्या निदर्शनास येत नाही कारण ग्रामीण भागामध्ये पोलिसांच्या संदर्भात असणाऱ्या अडचणी या फार मोठ्या आहेत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये कायदे विषयक सेवांबाबत असणारं अज्ञान हे महत्त्वाचं कारण आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना अडचणीत निर्माण होतात असं माझं स्पष्ट मत आहे